हॅलो नमस्कार मी सोनाली बोलते ही स्विगीचा नंबर आहे ना हां ॲक्च्युली मी बारा वाजता एक ऑर्डर दिली होती पनीर टिक्का मसाला आणि दोन नान हो हो हो रेस्टॉरंट आपलं हे निसर्ग आहे ते निसर्ग हॉटेलचं हो हो हो हो स्विगीवरूनच केलं होतं मी

ओके ऑर्डर नंबर तेरा शून्य

हो हो हो हो सोनाली हो हो हो नाही नाही स्विगीच्या ॲपवरूनच मी ऑर्डर केला होतं

ॲक्च्युली मला आता चुकीचं ऑर्डर आला आहे आणि ते पण नाही मी व्हेजिटेरियन आहे आणि ऑर्डर आता असं आलं आहे पनीर पनीर टिक्काचं सोडून चिकन टिक्का आलं आहे आता यात आता मी काय करायचं म्हणजे तुम्ही आता मला रिफंड देणार आहे की नाही

आता तुम्हाला दिसतं आहे ना मी ऑर्डर केलेलं

ठीक आहे चुकी झाली ठीक आहे पण आता कायतरी तुम्हाला हे करायला लागणार रिफंड करायला लागणार हो नाही तुम्हीच इन्फॉर्म करा त्यांना म्हणजे तुमचं थ्रूच मी ऑर्डर के दिली आहे ना तर मग ते तुम्हालाच सॉर्ट आऊट करावं लागणार मी कसं मध्ये बोलू शकते

हो नाही नाही नाही नाही आता नको मला मी आता कायतरी करून ॲडजस्ट करते फक्त मला रिफंड पाहिजे ह्याचं हो नाही तुम्ही कसंही द्या कॅश म बँकेत ट्रान्स्फर करू शकता नाही तर मला स्विगीमध्ये टोकन हे करू शकतात हो चालेल नाही प्लीज प्लीज रिफंड करायला लागणार नाही तर मी कस्टमर केअरला कम्प्लेन करणार

हो हो हो चालेल नो ओके इट्स ओके नो प्रॉब्लेम पण प्लीज नेक्स्ट टाईमपासून थोडं हे करा काळजी घ्या म्हणजे व्हेजिटेरियन असून नॉन वेजिटेरियन आयटम आला आता बघायशिवाय असंच खाल्लं असतं तर मग काय झालं असतं हो हो हो हो

चालेल ओके नो इट्स ओके येस हो हो ठीक आहे थँक्यू